अकोला जिल्ह्यातील आरोग्य सेवा प्रणाली जी आहे ती चांगली आणि सुधारलेली आहे इथे शासकीय सुविधा आणि खाजगी सुविधा दोन्ही प्रकारच्या आहेत जे आरोग्याच्या बाबतीमध्ये लोकं घेऊ शकतात खाजगीमध्ये इथे जे आहे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत दवाखाने आहेत त्यामधून त्यांच्या आरोग्याच्या सुविधा त्यांना उपलब्ध दिले जातात आणि सरकारी ज्या सेवा आहेत तिथे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे त्याच्या माध्यमातून आरोग्य केंद्राच्या माध्यमातून इथे सेवा दिल्या जातात प्रायमरी हेल्थ सेन्टर आहे जिल्हा हॉस्पिटल आहे या माध्यमातून दिल्या जातात तर त्यांच्या ज्या सुविधा देण्यासाठी सामान्य वर्गातील लोकांना जास्त अडचणीचा त्रास करावा लागत नाही त्यांना सहजासहजी त्या सेवेपर्यंत पोहोचता येते आणि गरजू लोकं ह्या सेवा घेऊ शकतात त्या सुविधांचा लाभ ते घेऊ शकतात इथे वेगवेगळे प्रोग्रॅम्सदेखील केले जातात एन जी ओच्या माध्यमातून काही आरोग्य सेवा पुरवल्या जातात काही कॅम्प लावले जातात एन जी ओद्वारे त्यानंतर सरकारी सरकारी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलच्या माध्यमातूनदेखील काही स्वास्थ्य कॅम्प लावले जातात वेगवेगळ्या ठिकाणी डोळे चेकअपचं कॅम्प लावले जातात आरोग्य चेकअपचे कॅम्प लावले जातात ज्यामधून त्यांचे कुठले डिसीज असतील तर ते शोधून काढले जातात आणि त्याच्यावर त्यांचं उपचार केला जातो मुलांसाठीसुद्धा हेल्थ प्रोग्रॅम्स इथे राबविले जात आहेत अंगणवाडीमध्ये राबविले जातात नंतर प्रायमरी हेल्थ सेन्टरला नंतर इथे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांचं लसीकरणदेखील केले जाते आहे तर अशा प्रकारची जी सेवा सुविधा जी आहे आपल्या राज्यामध्ये पुरवली जाते आहे त्यामुळे त्यांच्या आपल्या सामाजिक समुदायातील स्थानिक समुदायातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना त्याचा लाभ होतो आहे